राज्यातील फॅशन आणि कपडे श्टाइल वेगवेगळ्या कशा आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये जसं धोती आणि कुडता आणि वर टोपी या पारंपरिक वेशभूषेला मान दिल्या जातो परंतु तेच आपण तामिळनाडू किंवा चेन्नईकडे गेलो तर तिकडं लुंगी आणि शर्टला प्राधान्य दिले जाते आपण राजस्थानमध्ये गेल्याच्या नंतर लेहेंगा व वरी कुडता घातल्या जातो त्यानंतर पंजाबमध्ये गेल्याच्या नंतर पगडी व पायजमा पँट वगैरे घातली जाते अशा प्रकारे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी वे बेशभूषा धारण केल्या जाते